मला सगळ्यात जास्त हॉटेल आणि धाब्यावरचं जेवण म्हणजे हॉटेलमध्ये मला पावभाजी आवडते आणि धाब्यावरती मला भजीपाव भजी समोसापाव वडापाव अजून चहा हे खूप आवडतं चहा कारण की घरी जे आपण चहा बनवतो त्याच्यापेक्षा सुंदर आणि चवेशीर चहा तर आपला धाब्यावरचाच लागतो काय माहिती लोकांना खूप आवडतो आणि हॉटेलमध्ये पावभाजी डोसा इडली डोसा मसाला डोसा आपण हे घरी पण बनवतो पण घरची चव आणि हॉटेलमधली चव खूप खूप खूप वेगळी असते त्याच्यामुळे मला ते हॉटेलमधलं जेवण पण खूप आवडतं थाळी पण मला आवडते घरी जे आपण थाळी बनवतो त्याच्यामध्ये सगळं नसतं पण हॉटेलमधल्या थाळीमध्ये दोन भाज्या दोन डाळ चपाती पापड रोटी लोणचं सगळं भेटतं त्यामुळे ते खूपच छान लागतं धाब्यावरती प्रत्येक ठिकाणी धाबे छोटे छोटे असतातच तिथं खूप चवेदार चब चवीचं जेवण भेटतं काय काय धाब्यांवरती तर भात पण भेटतो भात फोडणीचा भात भेटतो काय काय ठिकाणी अशा वड्या भेटतात भजी भेटते भजी खाऊन आणि पावसाचा सीजन चालू आहे तर भजी तर खूपच छान लागते धाब्यावरची ते पण खूप लोकांना आवडते अजून मला हॉटेलमधलं बाकीचं थालीपीठ आवडतं उत्तप्पा आवडतं कारण की घरच्यासारखं ते बनतच नाही त्याच्यामुळे ते खूप सुंदर लागतं अजून खूप गोष्टी आहेत धाब्या आणि हॉटेलमधल्या ज्या माणसांना खायला आवडतात